भारतीय समाजात धर्माचे स्थान काय आहे आमच्या भारतामधे विविध प्रकारचे जातीचे लोक राहतात ते विविध जातीच्या लोकांचे वेगवेगळे देवधर्म असल्याकारणाने प्रत्येकजण आपापल्या देशाची खूप हे करते आपआपल्या धर्माची खूप काळजी घेते त्यानंतर पैलू हे कोणते आहेत तर आमच्या इथले जे लोक आहेत त्यांचे कोणाकडे गणपती बसतो कोणाकडे देव बसते चौदा एप्रिल असते तर प्रत्येक सण आम्ही सगळे मिळून साजरे करतो आणि एकता राखण्यासाठी देवीचे मंदिर वगैरे इथे बांधलेले आहे तर जेव्हा देवीची यात्रा वगैरे निघते तेव्हा सगळे एकत्र येतात चौदा एप्रिललासुद्धा सगळे पांढरे कपडे पांढरेशुभ्र कपडे घालून एकमेकांना जेवणामधे भंडाऱ्यामधे वाढायचा प्रयत्न करतात